दारात रांगोळी घालणे हे शुभ मानले जाते सूर्याला अर्घ्य देणे म्हणजेच सूर्याला पाणी घातले हे देखील स शुभ मानले जाते कपाळावर कुंकू लावणे तर हे देखील शुभ मानले जाते पुरुषांनी जानवे घालणे मंदिरात पूजेला जाणे दर्ग्यात जाणे तसेच उपवास रोजे करणे हे धार्मिक प्रथांचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक हा वेगवेगळ्या आप आपापल्या पद्धतीने हे नियम पाळत असतो कोणी कपाळावर कुंकू लावलं तर शुभ मानलं जातं कोण म्हणतं सूर्याला पाणी दिलं तर चांगलं शुभ मानलं जातं रांगोळी दारात रांगोळी काढणे हे शुभतेचंच लक्षण आहे अनेक धार्मिक प्रथांमध्ये संस्कृतीमध्ये या सर्व गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे